मी सोशल वर्कर म्हणून अगोदर काम करत होते आणि मी प्रत्येक राज्यामध्ये जाऊन प्रोजेक्ट केलेले आहे हेल्थ रिलेटेड जसं उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगढ महाराष्ट्र कर्नाटक बिहार झारखंड आणि मरात मला प्रत्येक ठिकाणी हे खूप वेगवेगळे अनुभव आलेले आहे काही ठिकाणी तर एवढी बिकट परिस्थिती होती की लोकांना म्हणजे कसं समजवून सांगायचं हे सुद्धा कळत नव्हतं आणि मी एक प्रोजेक्ट केलेला होता छत्तीसगढमध्ये एकदम ट्राबल एरिया हो आहे तो छत्तीसगढमध्ये बिलासपूर अंबिकापूर कुस्मी जो झारखंडची बॉडर येत असतो तेथे पूर्न नक्षलाईट भाग होता आणि आमचं वर्क होतं मं मिठामध्ये किती पर्सेंट आयटीन असतात आणि गावांमध्ये जेमोनायजेशन आहे ते किती प्रमाणात झालेलं आहे प्रत्येक मुलाला इमोनाईज करतात का बी सी जीचे डी डी पी टीचे सगळे टिके दिले जातात का त्याचं स असं सगळं सर्वेक्षण करायचं होतं तर माझी पूर्ण टीम होती आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन अंगणवाडीला भेट द्यायचो तिथे किती मुलांना टीकाकरण झालेलं आहे किती मुलं बाकी आहे काय ड्यू आहे मुलांमध्ये कशामुळे ते वॅक्सिन घेण्यासाठी नकार देत आहे अवेअरनेसची खूप कमी दिसून आली आम्हाला तिथे तर तिथे आम्ही गावाचा नकाशासुद्धा मॅपिंग करतच होत असतो गरोदर मातांना माहिती देत होतो की बा तुम्ही गर्भवती असताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे पण त्यामध्ये असा आम्हाला एक वाईट अनुभव आला की आम्हाला नक्षलाईटनी काय केलं की बा तुम्ही कशाला येतात गावामध्ये तुम्ही गव्हर्नमेंटचे लोक आहात आम्ही त्यांना खूप समजवून सांगितलं की आम्ही प्रायवेट एन जी ओचे आहोत आम्ही गव्हर्नमेंटची लोकं नाहोत नाही आहो आम्ही लोकांना समजून देण्यासाठी मुलांना वॅक्सिनेट करन्यासाठी आलेलो आहो त्यांना गर्भवती महिलांना माहिती देण्यासाठी आलेलो आहो पण ते समजूनच घ्यायला तयार नव्हते आणि त्यांनी आमच्या पूर्ण टीमला पकडलं आमच्यामध्ये काही मुलं होते त्यांना सुद्धा त्यांनी मारलं आणि नंतर मग तिथल्या जे अंगणवाडी वर्कर होती परत तिथले काही लोक होते त्यांनीच त्यांना समजावून सांगितलं आहे की ही गव्हर्नमेंटचे लोकं नाही आहेत ही प्रायवेट एन जी ओवाले आहेत तर हे आपल्या चांगल्यासाठी आलेले आहेत जेणेकरून आपल्या गावाचा विकास व्हावा आपल्यांना समजून यावं की मुलांना वॅक्सिनेशन किती जरूरी आहे मुलांना टिके लावणं खूप गरजेचं आहे बा गर्भवती महिलांना खूप चांगली काळजी घ्यायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये डिलेवरी करायला पाहिजे ह्या सगळ्या माहिती द्यायला ते लोक आलेले आहेत त्याच्यामुळे त्याही गव्हर्नमेंटचे व्यक्ती नाहीच आहे आणि ते आपल्याकडनं अशी कुठलीही माहिती घेऊन जाणार नाही आहे जेणेकरून ते त्यांना देणार हे आम्ही त्यांना खूप पटवून सांगितलं त्यानंतर आम्ही आम्हाला त्यांनी सोडलं आणि ते बोलले ठीक आहे आता याच्यानंतर तुम्ही काम करू शकता पण आम्ही सगळे एवढे घाबरून गेलेले होतो त्या नक्षलाईडना बघून कारण ते एवढी चौकशी करायचे आठ ते दहा दिवसापासनं आमची सगळ्यांची आणि त्यावेळेस म्हणजे एकदम भीतीचं वातावरण निर्माण होतं कारण आम्ही कुस्मीमध्ये होतो एकदम रात्र झाली की ते दरवाजे म हे करायचे की कौन है अंदर चलो निकलो बाहर म्हणजे यासारख्या स पद्धतीचे खूप सारे आम्हाला तिथे हे आलेले आहे तरी पण आम्ही घाबरलेलो नाही काही नाही आणि तो आमचा प्रोजेक्ट प्रत्येक गावांमध्ये जाऊन आम्ही पूर्ण केला आणि मग आम्ही ई परत आलो